मी बुलढाणा जिल्ह्याचा रहिवासी आहे माझ्या बुलढाणा जिल्ह्यामधे असल्या कुठल्याही रूढी परंपरा होत्या परंतु आता त्या मोडकळीस आलेल्या आहे कारण आता लोक सुशिक्षित झालेली आहे शिक्षित झालेली आहे अशिक्षित नाही अडाणी नाही आहे त्यामुळे ज्या रूढी परंपरा होत्या त्या मोडकळीस निघाल्या आणि बुलढाणा जिल्हा हा रूढी परंपरेवर आधारित नाही आहे कारण इथले सर्व लोक शिक्षित आहेत अशिक्षित नाही आहे प्रत्येकाच्या घरी शिक्षण न शिकलेले सवरलेले लोक असतात त्यामुळं जुन्या रूढीला बुलढाणा जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा थारा नाही आहे म्हणून आमचा बुलढाणा जिल्हा हा सामाजिक आणि सांस्कृतिक पद्धतीचा आहे जुन्या चालीरीतीला कुठल्याही प्रकारचा वाव नाही आहे आमचा बुलढाणा जिल्हा एक नंबर आहे